हॅलो वैभवी कूक मी चेन्नईवरून आली आहे आणि महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठले कुठे पदार्थ मिळतात कारण की मी टुरिस्ट आहे मला घुमायचं आहे आणि ते ब्रेकफाशसाठी मला खाय पदार्थ चांगले चांगले खायचे आहे जी आठवण राहिली पाहिजे तर मला ते कुठे कुठे मिळतात कुठल्या कुठे जाईन कोणती कोणती वे व्हेजिटेबल खाण्याच्या वस्तू मिळतात ते मला सांगा तुम्ही हो बोला ना नमस्कार मॅम संत्री तर नागपूरची फेमस आहे म्हणतात हो संत्री नागपूरची आहे

मॅम पुण्यामध्ये का मिळते पुणा पुणा सिटी पुणा शहरामध्ये

नाही मॅम वडापाव मुंबईला फेमस आहे कारण की मी गेली आहे मुंबईला खाल्ला आहे मी तो हां व्हेरायटी राहते मॅम वडापावचं आपलं नागपूरलाही मिळते पण मुंबईचा कसा फेमस आहे ना मुंबईचा वडापाव म्हणून

ठीक आहे मॅडम आता मी रोडने चाल म्हणजे टुरिससाठी जात आहे निघत आहे तर मी तुम्हाला नंतर फोन करते ठीक आहे मॅम थँक्यू मॅम